हां बोला ना बोला बोला हां हां

हां करूया ना त्याच्याबद्दल काय हे नाही महालक्ष्मी मंदिराम हो हो हो घटस्थापना म्हणजे शारदीय नवरात्रारंभ या अश्विन शुद्ध प्रथमेला होते म्हणजे ते तुम्हाला माहीत आहेच ते घटस्थापनेला सर्व सकाळी महालक्ष्मी मंदिरामध्ये घटाची स्थापना होती महालक्ष्मीची घटस्थापना होती मग आणि त्यानंतर नऊ दिवस तुमचं नवरात्र उत्सव सुरू असतो हा सर्वसाधारणपणे हां सर्वसाधारण कसं आहे की नवरात्रामध्ये नऊ दिवस घट बसवल्यानंतर दररोज पालखी कार्यक्रम एक असतो म्हणजे हां हां हां रोज एरव्ही महालक्ष्मीचं कसं असं सकाळी काकड आरती होती आठच्या दरम्यान तुमचे तोता तोपर्यंत आठपर्यंत अभिषेक वगैरे होत असतात त्यानंतर साडे आठ नऊच्या दरम्यान नऊ साडे नऊ वाजता आरती होती परत वाजता हां त्याच्यानंतर परत अभिषेक होतात दुपारच्या वेळा साडे बाराच्या दरम्यान परत आणि आरती होती मध्यान्ह आरती म्हणून संध्याकाळी रात्री एक आरती असते आणि परत त्याच्यानंतर शेजारती होत असते तर ह्या पद्धतीनंच नवरात्रात पण असतं फक्त नवरात्र उत्सवामध्ये तुमचं विविध बाकीचे कार्यक्रम असतात म्हणजे नवरात्रापासनं तुमच्या दसऱ्यापर्यंत वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतात सर्वसां नवरात्रा दिवशी घटस्थापना बसली की त्या दिवशी रात्री परत तुमचे दिवसभर करमणुकीचे कार्यक्रम पण मंदिरामध्ये होत असतात आणि रात्री पालखी नऊची साडे आठची आरती झाल्यानंतर नऊ सव्वा नऊ सा नऊच्या दरम्यान नऊ साडे नऊ वाजता अशी पालखी बाहेर पडते आणि ती मंदिराच्या आवारामध्ये प्रदक्षिणा त्याची होती पालखीची हां आणि हां

ते देवस्थानचे जे पुजारी असतात देवस्थानचे नाही आपल्या मंदिरातले जे पुजारी असतात हक्कदार पुजारी वगैरे तर ज्यांचा वार असतो त्या वारामधले त्या व्यक्ती त्यांनीच त्या ठिकाणी पूजा बांधली असे दर दररोज ज्या त्या देवतेच्या याच्याप्रमाणे म्हणजे थोडक्यात कसं असते त्या त्या दिवसाप्रमाणे त्याची ती पूजा बांधली जाते हा मग कधी हा कधी गज गजारूढ पूजा असते कधी तुमच्या अन्नपूर्णा रूपात पूजा असते क हा हा हा किंवा अष्टमी वगैरे असते त्यावेळी नवरात्रामध्ये अष्टमीचा उत्सव जोरात असतो अष्टमी किंवा त्र्यंबोली त्र्यंबोली यात्रा असते हां त्या ब म्हणजे त पंचमीला ललिता पंचमी दिवशी महालक्ष्मीची त्र्यंबोली यात्रा न म ललिता पंचमीची न टेंबलाबाई ही महालक्ष म्हणजे आपल्या कोल्हापुरामध्ये महालक्ष्मी मंदिरापासनं एक तीन किलोमीटर अंतरावरती तीन चार किलोमीटर अंतरावरती ती टेंबलाई म्हणून मंदिर आहे तर त्या ठिकाणी महालक्ष्मी तिला भेटायला म्हणून पालखीनं दुपारी बाहेर पडले असते तिथं कोहा फोडणे हा कार्यक्रम असतो तर त्या दोघींची भेट म्हणून ते महालक्ष्मी पालखीनं तिथपर्यंत जात असते दुपारी आणि तिथला कार्यक्रम झाल्यानंतर परत ती येत असते याचप्रमाणं ते अष्टमी दिवशी महालक्ष्मीचं वाहन बाहेर पडलेलं असतं वाहन म्हणजे काय महालक्ष्मी ची हे झाल्यानंतर काय म्हणा त्याला पालखी झाल्यानंतर माल पालखी होत नाही त्या दिवशी त्या दिवशी वाहन म्हणून ती मग महालक्ष्मी बाहेर पडते वाहनामध्ये बसते आणि ते रथासारखंच असतं आणि ती नजर नगर प्रदक्षिणेसाठी ती बाहेर पडते तेव्हा फार मोठ्या प्रमाणात ते महाद्वार रोड म्हणा गुजरी म्हणा या ठिकाणं रांगोळ्या घालून वगैरे ती येत असतं मग रांगोळ्या घातल्या असतात मोठ्या प्रमाणात उत्सव असतो आणि नगर प्रदक्षिणा करून त्या दिवशी अष्टमी दिवशी ही रात्री होमाला बसते आणि मग दुसऱ्या दिवशी खंडेनवमी दिवशी तिचं ते नवरात्र संपतं आपलं हं दररोज आता नवरात्रात नऊ दिवस पालखी कार्यक्रम हा असतोच आठ अष्टमीचं वाहन सोडल्यानंतर हां असं आहे हो हो कुवारणीचं महत्त्व असते हं हं हं हां हां हं हं नाही मी तिथं ती काय हां ठीक आहे त्याच्यानंतर नवरात्र झालं की दसरा येतो दसऱ्या दिवशी महालक्ष्मी सीमोल्लंघनासाठी दसऱ्या दिवशी महालक्ष्मी सीमोल्लंघनासाठी दसरा चौकामध्ये जाते तिथं गुरु महाराज वाल्यात हां सोनंसुद्धा सोनं त्यासाठी जात असते ती हं हं हं हं हं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद